शिक्षण हा राष्ट्राचा पाया आहे की ज्याच्यामुळं देशाची जागतिक रीत्या खूप मोठी मजबूती दिसून येते आपल्याला आणि श शै शिक्षण हे वैयक्तिक आणि सामाजिक वाढीसाठी आवश्यक ज्ञान कौशल्य किंवा असलेले व्यक्तींना सक्षम करत असते आणि म्हणून शिक्षणामध्ये गुंतवणूक करून कुशल नागरिक तयार करणं रोजगार मिळवून देणं किंवा नाविन्यपूर्ण विचार करणारे असे जबाबदार लोक तयार करणं हे महत्त्वाचं असतं आहे आणि या शिक्षणासाठी मदत करणारा स्वयंसेवी संस्थांच्या बाबतीत निधी हा अतिशय महत्त्वाचा आहे इंधनासारखा आहे पुरेसा पैसा मिळाल्यावर एन जी ओ शैक्षणिक विभागात अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकतात चांगले शिक्षणाचे कार्यक्रम हाती घेऊ शकतात आवश्यक असलेल्या गोष्टी देऊ शकतात चांगले शिकू शकतात निधी म्हणजे काही पे केवळ पैसे देणं नाही तर निधी हा मोठा जीवनामध्ये बदल घडवून आणणं आणि प्रत्येकासाठी भविष्य चांगले बनवण्यासाठी केलेली कृती असते हा निधी हा शासनाकडून अनुदान म्हणून मिळतो सरकारी अनुदान हे शैक्षणिक उपक्रमांसाठी एक मौल्यवान स्त्रोत असतो केंद्र आणि राज्य किंवा स्थानिक सरकार आपण उपलब्ध असे काही निधी असतात ते निधी मिळत असतात आणि त्याचा उपयोग हा शिक्षकांना विविध उपक्रम राबवण्यासाठी होतो स्टार्टअप इंडिया प्रधानमंत्री मुद्रा योजना किंवा स्टँडप इंडिया योजना किंवा व्हेंचर कॅपिटल सहाय्य योजना अटल इनोव्हेशन मिशन यामधून देखील सरकारी निधीचे प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत भूतकाळामध्ये शैक्षणिक प्रकल्पांचं परीक्षण करण्यासाठी किंवा सकारात्मक परिणाम स्पष्ट करणाऱ्या आकर्षक कथा सादरीकरण करणं यासाठी सु देखील सोशल मीडियाचं प्लॅटफॉर्म उपलब्ध होते की या माध्यमातून शैक्षणिक संस्था किंवा त्यांच्या शैक्षणिक मिशनमध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक निधी मिळवू शकत होत्या कार्पोरेट क्षेत्रातून देखील आपल्याला खूप चांगल्या प्रकारची निधी प्राप्त होऊ शकतात गरजू विद्यार्थ्यांना आधार देणारे शिष्यवृत्ती कार्यक्रम असतात किंवा पुस्तके सॉफ्टवेअर शैक्षणिक साधने यासारखी शिक्षणाशी संबंधित उत्पादने ही आपल्याला काही निधींमधून प्राप्त होऊ शकतात ऑनलाईन देखील आपल्याला निधीची उभारणी करता येते भारतातील भारतामध्ये म्हणजे शैक्षणिक प्रकल्पांची उद्दिष्ट आणि अपेक्षित परिणाम मिळविण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने निधी उभारणं शैक्षणिक संस्था ह्या उभारत असतात वंचित महिलांसाठी काही प्रशिक्षण असेल किंवा त्यांना शिक्षणाची मदत करणं किंवा आहार पौष्टिक देणं यासाठी या निधींचा खूप चांगल्या प्रमाणामध्ये वापर केलेला आपल्याला दिसून येतो तर हे निधी आपल्याला चांगल्या प्रकारे जर उपयोग केला तर सर्वांपर्यंत पोहोचवता येणं शक्य होते